खेळाडूंना प्रशिक्षण देन्यासाठी आमच्या विभागामध्ये क्रीडा संकुलनं मैदान वगैरे आहेत त्यामध्ये मानकापूर क्रीडा संकुलन एक ग्राऊंड आहे आणि किदवाई ग्राऊंड आहे एक आणि मोतीबाग ग्राऊंड आहे त्यामध्ये तिथे स्केड फूड वगैरे शिकवले जातात स्केटिंग वगैरे शिकवले जातात आणि क्रिकेट क्लब्स वगैरे त्यामध्ये शिकवले टुर्नामेंट वगैरे होते त्यामध्ये मोठे मोठे तिथे गायडन्स वगैरे देतात आणि त्यामध्ये सुविधा वगैरे संपूर्ण उपयोगात तिथे कोच वगैरे असतात ते कोच गायडन्स वगैरे करतात नी त्यामुळे आपलं ते म्हणजे सेंटर गव्हर्नमेंटच्या अंडरमेंटमध्ये असते त्यामध्ये जेवढे सुविधा अवेलेबल असते ते सर्व देतात आपल्याला आणि ते त्यांच्याकडून पूर्णपणे शिकवतात आणि समोरच्या लेव्हलमध्ये कुठे टूर्नामेंट वगैरे असली त्यामध्ये ते घेवून जातात आपल्या क्लबला पूर्ण टीमला आणि तिथे ते मग गायडन्स करून त्यांचे टूर्नामेंट वगैरे होतात